हॅलो तुम्ही हिराबाई वजे बोलत आहे का ताई तुम्ही लोन घेतला आहे तुम्ही लोनची परतफेड केली नाही ताई नाही हो ताई तसं म्हटल्यानं नाही होत ना जेव्हा आपण मीटिंग घेतो तेव्हा ठरव सर्व ठरवलेलं असतं ताई चे महिन्याच्या महिन्या आपल्याला लोनचा खर्च द्यावंच लागते ताई मी पहिले जेव्हा मीटिंग घेतली तेव्हाच सांगितलं की तुमच्या ज्या जबाबदाऱ्या आहे तुम्ही जे अडीअडचणी सांगता ते मला जमणार नाही मी पहिलंच तुम्हाला सांगितलं होतं तुम्ही दुसरीकडून पाहा ताई पैसे मला पैसे बँकेत भरणं अर्जंट आहे आम्हाला दुसरी मीटिंग घ्यावं लागते दुसऱ्या बाईला आशा असते की आम्हाला पण लोन मिळेल बा म्हणून तुम्ही अशा कराल तर आ दुसऱ्या बाईला आम्ही कसं लोन देऊ सांगा बरं हिराबाई तुम्ही लवकरात लवकर मग परतफेड करा लोनची तुम्ही घरी कधी येता मी तुमच्या घरी आली होती बरं बरं मी आता सहा वाजता तुमच्याकडे येते पैसे घ्यायसाठी पाहतो नाही तुम्हाला भरावंच लागते हो तेच म्हणते मी हो मी सहा वाजता येते ठीक आहे